हॅलो हॅलो आयुष रेसिडेन्सीज का हो का मी मुंबईवरून आलेले आहे मला आठ दहा दिवसासाठी बुक करा हॉटेल बुक करायचं आहे त्याच्यामुळे मला इथले काहीच माहिती नाही मला रूम मिळेल का तुमच्या इथे हो का

हो का हा मला श श मांसाहार चालत नाही मी शाकाहारी आहे त्याच्यामुळे मला वेगळंच शाकाहारी जेवण पाहिजे आणि हो आणि मला म आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीच्या पुरणपोळी वगैरे पुरणपोळी खीर आणि इथल्या पावभाजी खूप छान भेटते पावभाजी हो आणि मग ते हो का हो का आणि रा हो का हो बरं ठीक आहे आणि वाज वाजवी किंमतीमध्ये आम्हाला थोडंसं कमी ह्याच्यामध्ये थोडंसं त्या हो हो हो बरं ठीक आहे चालेल चालेल हो ठीक